मला चित्रकला ही फार आवडते आणि मी लहानपणापासून कायम चित्र काढत आलेली आहे त्यामध्ये चित्र काढत असताना मला निसर्गरम्य चित्र काढायला फार आवडतात चित्रकला आणि पेंटिंग हे दोन्ही माझे आवडते छंद आहेत चित्रकला काढत असताना चित्रांमध्ये रंग भरणे आणि रेखीवपणा आणणं या गोष्टींमुळं चित्र फार सुबक आणि छान होते मी माझं चित्र अगदी छान होण्यासाठी पेन्सिल रबर आणि कागद यांचा खूप सुंदररित्या वापर करून आकर्षक चित्र काढण्याचा प्रयत्न करते पण हे चित्र काढत असताना नेहमी मला ते रंग भरत असताना थोडासा जास्त वेळ लागतो कारण रंगसंगती जुळवणं आणि ते आकर्षकता येणं याच्यासाठी मला जास्त कालावधी लागतो चित्र काढण्यासाठी जेव्हा चित्र छोटं असेल तेव्हा ते माझं अगदी कमी वेळामध्ये मी ते चित्र काढते आणि पेन्सिल न उचलता अगदी हाताने एकाच वेळी पेन्सिल घेऊन ते चित्र मी पूर्ण करत असते आणि चित्र कमीत कमी वेळात ते पूर्ण करण्यात निसर्ग चित्र मला करण्यासाठी चांगलं जमतं परंतु जर व्यक्तिचित्र काढायचं असेल व्यक्तीच्या हावभाव दाखवायचं असेल तर डोळे नाक कान केस आणि एकूणच चेहऱ्याची जी सौंदर्यता असते ही दाखवण्यासाठी मला चित्र काढताना खूप वेळ लागतो याच्याशिवाय ते चित्र काढल्यानंतर त्याच्यामध्ये रंगसंगती भरणं आणि त्या रंगांवरून ते चित्र हुबेहूब किती सुंदरपणे दिसेल याचा विचार करणं यामुळं मला जास्त वेळ लागतो चित्र काढणं ही माझी खूप आवडती गोष्ट आहे आणि मी माझ्या धावपळीच्या कामातून किंवा इतर व्यस्त कामातून वेळ काढून मी ते चित्र काढते आणि पूर्ण करते वेगवेगळ्या प्रकारचे रंग ब्रश पॅलेट्स कागद यासारख्या वस्तूंचा मी अगदी छान आणि व्यवस्थित जपून वापर करून ते चित्र जास्तीत जास्त आकर्षक कसं होईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असते आणि बऱ्यापैकी मी जे चित्र काढते त्या चित्रांना बऱ्याच लोकांची पसंती असते खूप लोक नंतर मला विचारतात की या चित्रातील चेहऱ्यावरील हावभाव खूप सुंदर आहेत आणि चित्र फार सुंदर आहे आणि म्हणून ते चित्र काढण्यासाठी मला व्यक्तिचित्रामध्ये निसर्ग चित्रापेक्षा जास्त वेळ लागतो आणि निसर्ग चित्रामध्ये मात्र मला कमी वेळ लागतो